असं अजिबात वाटत नाही शिक्षण ही वेगळी गोष्ट आहे आणि वागणं ही वेगळी गोष्ट आहे अगदी चांगल्या मोठ्या गाडीतनं जाणारा माणूसुद्धा गाडीचा दरवाजा उ उघडून पानाची पिचकरी रस्त्यावर मारताना दिसतो तर एखादा नॉर्मल माणूस पण रस्त्यावर बसलेलं पडलेलं केळीचं साल असेल ते तो उसलून केळ्याच्या कचऱ्याच्या डब्यात टाकताना दिसतो त्यामुळे शिक्षणाचा आणि सभ्य किंवा नियम पाळण्याचा काही संबंध आहे असा मला वाटत नाही किंबहुना तो नाहीच असंच मी सांगू शकतो शेवटी शिक्षण तुम्हाला शिक्षित करतं पण सुशिक्षित करतं असं नाही त्यामुळे श शिक्षणानी माणूस खूप चांगला होतो किंवा सुधारतो पण ज्या माणसानी शिक्षण घेतलं नाही त्याच्या वागण्याची पद्धत वाईट असते असंही नाही म्हणजे आपण गावागावामध्ये जातो ते आपल्याला गावातली माणसं किती प्रेमाने आपल्याशी बोलत असतात किती आपुलकीने चौकशी करतात किती म्हणजे त्यांच्याकडे वेळप्रसंगी पैसे नसतील तरीसुद्धा ते आपल्यासाठी आपलं वेलकम करतात आपल्याला किंवा आता आम्ही ट्रेकिंगला जातो ते आम्ही बघतो गावागावामध्ये माणसं विचारतात या चहा घेणार का काही खाणार का अगदी त्यांच्या घरी जे काही खायला नसेल तरी पण दारामधले फळ असेल तर ते फळ कापून देणार आणि आपुलकीनी चौकशी करणार पाणी देणार इव्हन त्यांच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असला तरी ते आपल्याला पाणी देतात त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण ही वेगळी गोष्ट आहे आणि कसं वागावं हे स शिकवणारी शाळा वेगळी आणि ती शाळा खरोखरच घरचे संस्कार ही असते थँक्यू